नागपूरमध्ये मुख्यतः मेडिकल हॉस्पिटल मेयो हॉस्पिटल एम्स हॉस्पिटल आणि बरेचसे असे हॉस्पिटल्स आहेत जे परवडणारे हॉस्पिटल्स आहेत आणि हे सरकारच्या अंतर्गत येतात यामध्ये सहज सहजपणे आपल्याला उपचार मिळू शकतो कमी पैशांमधे कमी किंमतीवर कमी लागतवर आपल्याला त्यामध्ये उपचा आपल्याला उपचार घेऊ उपचार करता येतो आणि तिथले डॉक्टरही खूप सपोर्टिव आहेत गरीब लोक कुठल्याही मिडलक्लास गरीब काहीही कुठलेही लोक असो ते आपल्याला म्हणजे ते आहे हॉस्पिटल असे असतात की त्यामध्ये आपण कमी पैशांमध्ये आपले आजार दूर करू शकतो अप त्यावर उपचार घेऊ शकतो कुठल्याही मोठ्यात मोठी प्रॉब्लेम जरी असली तरीसुद्धा आपण ह्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन आपल्या आजारांवर उपचार घेऊ घेता येतो आणि कोविड म कोविड काळामधे डॉक्टरांनी बराच सपोर्ट केलेला आहे त्यावेळेला महामारीची समस्या असतानाही हॉस्पिटल्समधले डॉक्टर आणि नर्स या लोकांनी रुग्णांना आपल्या नातेवाईकांसारखं जपलेलं आहे कुणाला त्यांच्याजवळ जाताही नव्हतं येत तरीसुद्धा त्यांनी आपल्या जवळच्या लोकांसारखी काळजी घेतलेली आहे नागपूरमधे बरेचसे हॉस्पिटल्स म्हणजे फक्त मुख्यतः सरकारीच नाही तर अदर हॉस्पिटल्सपण असे आहेत ज्यांनी कोविड काळात खूप मदत केलेली आहे